मराठी भाषा इतकी समृद्ध आहे आणि त्याच्यामध्ये इतके अलंंकारिक शब्द आहेत की ते सांगणं म्हणजे कमी वेळेत सांगणं म्हणजे अतिशयच अवघड आहे परंतु मला जे काही भावलेले काही वाक्यप्रचार आहेत किंवा काही म्हणी आहे त्या मी इथं सांगते घाम जिरवणे कष्ट करणे अधिर होणे म्हणजे उत्सुक होणे किंवा अभिनंदन करणे एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर आपण अभिनंदन करणे म्हणतो आडवे होणे म्हणजे जरा झोप घेते किंवा आडवे पडल्या आडव्या केला म्हणजे त्याला पाडलं या अर्थानं वापरल्या जातात आभार मानायचे असतील तर आभारासाठी कृतज्ञता व्यक्त करणे पाय धरणे म्हणजे याचना करणे किंवा अलगद उचलणे सावकाश उचलणे किंवा अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे यासारखे वाक्यप्रचार आहेत मातीमोल होणे म्हणजे नुकसान होते अतिशय मोठ्ठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तर त्याच्यासाठी मातीमोल होणे यासारखे प्रच वाक्यप्रचार वापरले जातात पाय धरणे याचना करणे पाय घसरणे म्हणजे चुकीची गोष्ट घडणं होणे रक्त आटवणे म्हणजे जो माणूस अतिशय कष्ट करतो अशा माणसासाठी त्या माणसाने रक्त आटवले यासारखा वाक्यप्रचार वापरला गे जातो बदला घेणे एखाद्याचा वचपा काढायचा असेल तर बदला घेणे एखाद्या कामासाठी गती द्यायची असेल तर चालना देणे यासारखा वाक्यप्रचार वापरला जातो अभिनंदन करणे असाही वाक्यप्रचार असं आहे जे अभिनंदन करणे म्हणजे अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे सांगितलंच तसंच आडवे आभार मानणे कृतज्ञता व्यक्त करणे पाय धरणे याचना करणे पारा चढणे एखादा माणूस खूप रागवलेला असेल तर पारा चढणे त्याचा पारा चढलेला आहे असं आपण म्हणू शकतो अती तेथे माती कोणत्या गोष्टीचा अतिरेक केला तर त्याची माती होते अशा प्रकारचा तो एक अशा प्रकारची एक म्हण वापरली जाते अडला हरी गाढवाचे पाय धरी केव्हा केव्हा आपलं एखादं काम अडलेलं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी केव्हा केव्हा मूर्ख माणसाच्या सुद्धा आपल्याला नमतं घ्यावं लागतं माणसाची सुुद्धा आपल्याला विनवणी करावी लागते यासाठी अडला हरी धरी गाढवाचे पाय अशा प्रकारची म्हण वापरली जाते घरोघरी सर्वत्र सारखीच परिती असते प्र घरोघरी मातीच्या चुली या चा अर्थ सांगताना प्रत्येक ठिकाणी सारखीच परिस्थिती असते हे सांगण्यासाठी घरोघरी मातीच्या चुली यासारखा वा यासारखी म्हण वापरली जाते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अतिशहाणपणा करायला जो माणूस जातो त्याच्या हातून कोणतंच का नीट होत नाही कोणतं काम तो नीट करू शकत नाही हा त्याचा मागचा भाव आहे मी शहाणा मी शहाणा म्हणून मिरवणारा माणूस ज्यावेळेला मुख्य काम करायचं असतं तेव्हा तर तो काही कमी पडतो त्यासाठी अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशा प्रकारची म्हण वापरली जाते देवाची करणी नारळात पाणी या अशा ज्या गोष्टी असतात की अशक्य गोष्टी शक्य होत असतात अशक्य गोष्टी अशा असतात की देवाचे करणी नारळात पाणी म्हणजे नारळामध्ये आपण आत पाणी घालू शकत नाही परंतु देवानेच अशी एक गोष्ट तयार केलेली आहे की नारळाच्या बाहेर कठीण कवच असलं तर त्याच्या आतमध्ये आपल्याला गोड मधुर असं पाणी मिळतं आहे आवळा देऊन कोहळा कणे एखाद्याला एखादी छोटीशी वस्तू द्यायची आणि त्याच्याकडून मो त्याच्या बदल्यात मोबदल्यात मोठ्ठ्या अशा अपेक्षा करणं ला आवळा देऊन कोहळा काढणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार किंवा अशा प्रकारची म्हण वापरली जाते अंथरूण पाहून पाय आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आपली परिस्थिती गरिबीची असेल स तर त्याप्रमाणंच आपण कमी प्र कमी खर्च करावा किंवा आपले ऐपत बघून खर्च करणे याच्यासाठी अंथरूण पाहून पाय पसरावेत अशा प्रकारचा वाक्यप्रचार अशा प्रकारची म्हण वापरली जाते